हॅलो हां कोण हां बोला अच्छा अच्छा कुठून भेटला नंबर सर कुठे म्हणाला कुठे कोण मैत्रीण आहे अच्छा म्हणजे त्यांचं नाव कळेल तर आम्हालाच कळलं असं नाही बाबा आम्ही तिथे केलं आहे वगैरे काय प्रांजली कुठे सर त्या ॲड्रेस काय त्यांचा विश्रामबाग म्हणजे जरा म्हणजे व्यवस्थित पत्ता कळला तर क हे होईल ना अच्छा हां हां हां हां हां म्हणजे पुत प्रांजली सुतार वगैरे म्हणतात का अच्छा हां हां हां ठीक आहे ठीक आहे अच्छा अच्छा बोला की म्हणजे काय करायचं आहे नक्की काय इंटरियर वगैरे कसं हां म्हणजे इंटेरियर कशाचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची असतं ना की बाबा किचन इंटेयर आहे किंवा पूर्ण घर म्हणजे पूर्ण सगळं पी ओ पी वगैरे सगळं धरून तुम्हाला हे करायचं अच्छा म्हणजे नाही म्हणजे प बजेट आपण करूया आपण बजेट करतो आहे त्या म्हणजे तुम्हाला जे प्रांजली तुमच्या मैत्रीण आहे त्यांना पण विचारू शकता आपण बजेट करतो आहे फक्त तुमच्याकडून काय तर कळलं पायल ना की बाबा असे असे वगैरे पाहिजे आहे तुमचा ॲड्रेस कुठला आला सर हां म्हणजे तिथंच आहे स्फूर्ती चौकातच आहे काय हो चालेल येऊन मग हे करतो मग कसं म्हणजे आता तुमचं काय काय इंटेरियर डिझायन आहे म्हणजे कशा पूर्ण पूर्ण हॉ म्हणजे हॉल बेडरूम किचेन किती बी एच के आहे सर किचन बेडरूम आणि हॉल हां म्हणजे आता तुम्हाला कसं बेडरूममध्ये कसं काय काय स्पेस हवं आहे काय म्हणालात पि ओ पी वगैरे म्हणजे पि ओ पी करून तुम बेडचे जर म्हणजे बेडचे सगळं फर्निच फर्निचर करा बेड बॉड्रॉप वगैरे सगळं करायचं आहे अच्छा हां हां म्हणजे बजेट किती आहे म्हणाला पाच लाख पाच लाख बजेट आहे का ठीक आहे मी तुम्हाला काय करतो तुम्ही एकदा सर ऑफिसमध्ये येऊन जावा ऑफिसमध्ये पहिल्या डिजाईन वगैरे बघून जावा आपण त्याचं कॉस्टिंग वगैरे काढू मग आम्ही मग आमचा माणूस पाठवतो हां आमचा माणूस वगैरे त्याचं बाकीचं बघेल बिकॉज तुमचं डिजायन जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत आपण म्हणजे पुढं त्याला हा हे करू शकत नाही ना

नाही येऊन जा ऑफिसला कधी पण येऊन जावा मी ऑफिस शंभर टक्के ऑफिसमध्ये काय म्हणाला काय म्हणालात हॅलो हो हो म्हणजे कसं होणार माहिती आहे काय तुमच्याकडून आम्हाला जर हे आलं की बाबा हे काय आपलं काय म्हणतात त्याला डिजाईन डिजाईन वगैरे सगळं आलं डिजाईन वगैरे आलं तर मग आम आम्ही हे करू शकतो आहे ना हां हां ठीक आहे ठीक आहे आपला पो ॲड्रेस माहीतच आहे ना तुम्हाला हो ठीक आहे मग येऊन जा ऑफिसला मग तुम्हाला बाकीची सविस्तर माहिती तिथेच भेटेल तुम्हाला चांगलं होईल

हा